हो आम्ही वायफाय आणि मोबाईल डेटा दोन्ही वापरतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल हाच आमच्या इंटरनेटचा देव आहे इन्स्टा यूट्यूब वॉट्सअप स्नॅपचॅट ट्विटर आणि थोडा गेमिंग पबजी जी टी ए वाय सी टी असं सगळं करताना कधी दोन जी बी कधी तीन जी बी किंवा कधी सात सात आठ आठ जी बी पण लागतात कधी कधी वाटतं की डेटा संपला हे आजकालच्या सगळ्यात मोठा टेन्शन आहे तर डेटा खूप वाचू वाचू आम्हाला चालवा लागतो कधी म्हणजे आंब आपण एकदम जोरात रील्स पाहात बसलेलो आणि तेवढ्यात मेसेज येते यु रीच युवर डेली लिमिट काय सांगू ती नोटिफिकेशन येते तेव्हा डोळ्यात पाणीच येते त्यामुळे असं वाटतं की आपला जो डेटा संपला त्यामुळे आता अर्धा जी अर्धा जो दिवस आहे तो कसा काढायचा नेटवर्क अशी म्हणाल तर आमच्याकडे तर एखादं ठिकाण असं आहे जिथे मोबाईल उच्पत नाही मग आम्ही एक कोपरा निवडलेला तिथं उभं राहून मेसेज टाकायच्या अगदी जणू कोणीतरी मंदिरात दर्शन घ्यायला रांगेत उभे राहिलेलं असं तसं वाटतं पण काय आहे मोबाईल डेटा म्हणजे फक्त नेट नाही तो आमच्या ज्ञान मजा आणि कधीकधी तर चहा पिण्याच्या वेळेचा पण साथीदार झाला आहे तर सांगायचं इतकं आमचं नेटवर्क कधी कधी लपंडाव खेळतं पण डेटा मात्र आमच्या चांगल्याने वापरता येतो